हॅलो विश्वास कॅब एजन्सीमध्ये फोन लागला आहे का हां मी मानसी बोलते आहे पुण्याला जायचं होतं हां मग त्याच्यासाठी आम्हाला दोन कॅब बुक करायच्या होत्या किती प ब होतील पैसे नाही ते खूपच बारा म्हणजे खूपच होत आहेत हो नाही माझ्याकडे प्रोमो कार कोड आहे आणि त्याचं आम्ही तुमचे नेहमीचे ग्राहक आहोत ना मग थोडी सूट द्यायला पाहिजे तुम्ही पण नाही ना आम्ही नेहमी जातो ना इथून हो तुमचे तुमच्याच ह्याची कॅब बुक करून आम्ही नेहमी जातो पुण्याला नाही पण आत्ता आम्हाला दोन पाहिजेत जरा एक फंक्शन असल्यामुळे जायचं आहे आम्ही एक दहा बारा लोक आहोत मग त्या पद्धतीने तुमची कोणती कार असेल एर्टिगा असेल हां चालेल दहा बारा माणसं मावतील आणि कम्फर्टेबलही जातील अशी पाहिजे कार हो चालेल पण रेट खूप जास्त होतो आहे अहो मग ती कार्ड आहे ती मी एप्लाय करून बघते त्याच्यानुसार जर काही कमी होत असेल तर परत तुम्हाला कॉल करते हां किंवा तुमच्याकडे काही सवलत असली दुसरी दुसरे आणि काय का कोड असले तर ते आम्हाला सांगा ना नाही आम्ही आता नेहमीचे ग्राहक आहोत म्हटल्यानंतर तुम्ही काहीतरी सूट दिली पाहिजे ना हो हो नक्कीच नक्कीच नाही मी ते कोड आधी अप्लाय करते आणि मग तुम्हाला मी सांगते परत आपण फोनवर बोलू नंतर